माझ्या गावी म्हणजे कोकणात जात असताना ट्रेनमध्ये भेटलेले सह प्रवासी हे मुंबईतून गोवा या ठिकाणी पर्यटनासाठी जात असलेले होते आणि त्यांनी बरीच माहिती काढलेली होती तर गो गोवा आणि गोव्याच्या अलीकडे असलेल्या कोकण प्रांत यातील अनेक ठिकाणं जी माझं स्वतःचं गाव असून देेखील मला माहिती नव्हती परंतु या पर्यटकांनी आपण फिरायला जाण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहोत याची इतंभूत माहिती स्वतःजवळ ठेवली होती तसंच गुगलवरून ते लोकेशन दाखवत होते आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना गप्पा मारत असताना मला अनेक ठिकाणांची म्हणजे मी माझी मायभूमी असून देेखील तेथील ठिकाणं म्हणजेच मालवणच्या जवळ असलेल्या भोगवे किनारा किंवा नि्वती बंदर ह्या गोष्टी माहिती नव्हत्या देवगडचं देवगडचा किल्ला जे याचा देवगड किल्ला तर या गोष्टी माहिती नव्हत्या आणि त्या मला पर्यटकांकडून बाहेरच्या लोकांकडून कळाल्या आणि त्याच्याबद्दलची माहिती कळाली तर हे अतिशय छान आहे की आपण नेट आपल्या मूळ प्रांतातील अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि त्या इतरांकडून आपल्याला कधीकधी समजत असतात